माझे पाचसहा मित्र आहे आणि ते सर्वजण खूप रिकामचोट आहे त्यांना कोणतीच कामं नाही राहात कॉ कॉ कॉलेजमधे जातात आणि कधीकधी तर ते लेक्चरपण नाही करत आणि तशेच वापस येऊन जातात आणि पेपराच्या वक्ती पाहिलं तर ते न जास्तीत जास्त अभ्यास तर नाही करत पण निरा कॉप्याच चालवते आणि त्याच्याशिवाय त्यांना काहीच काम नाही राहात आणि घरी आलं का एकतर मित्रांच्या घरी जाईल नाहीतर मोबाईल पर रां नाहीतर काहीपण असे फिरायला जाईल आणि दुसरं काम त्यांना राहतच नाही आणि त्यांना जर म्हटलं की चला आज कॉलेजचे सर्व लेक्चर करू तर ते म्हणतात काय लेक्चर करणं बुडते लेक्चर नाही केले तेच बरं रायते याने पेपराच्या वक्ती मग पाहायला जाते काय होते तर काय नाही नाहीतर मग राहिलं तर राहिलं म्हणून माझे मित्र खूप रिकामचोट आहे त्यांना न् त्यांना कोणते कामधंदे नाही राहत मिरा इकडे तिकडे फिरायला जात रायते